इतिहासाच्या पाऊल खुणा या कादंबरीमध्ये मराठी शाहीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या पुस्तकाचा प्र मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली होती परंतु ज्यावेळेला मी ते पुस्तक वाचलं त्यावेळेला त्या पुस्तकामध्ये असं दिसून आलं की काही ठिकाणी जो जिवंत इतिहास आहे किंवा सत्य इतिहास बाजूला करून काल्पनिक इतिहास रंगवण्या्चा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला दिसून आलेलं आहे म्हणजे ज्या गोष्टी इतिहासामध्ये कधीही घडलेल्या नाही त्या ग गोष्टी लेखकाने काल्पनिकरित्या रंगवून म्हणजे लहान मुलाचं चांदोबा नावाचं जे पुस्तक असतं तशा पद्धतीचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतो त्यामुळे ते पुस्तक मला जास्त करून विशेषतः आवडलेलं नाही